नमस्कार ताई नमस्कार ताई काय तुम्ही आल्याच नाही बऱ्याच दिवसात या ना घ्या ना तुम्हाला तुम दुकान आहे हो का हो का हा पाठवू ना काय काय पाहिजे बर थोडंसं थोडं उशिरा दिलं तर चालेल का कारण माझ्या इथून माणसं कोण नाही दुकानात असं बसायला

हो पाठवू पाठवू काय तब्येत बरी नाही का का तब्येत बरी नाही नमस्कार ताई तुमचा गिऱ्हाईक आमचं देव आहे देवासमान ग्राहक देवो भव ना त्याप्रमाणे आहे तुम्ही सांगा हां किती हां

हो सगळं आमच्याकडे आहे काय कार्यक्रम वगैरे हाय का काही

हां मटार आहेत आहेत मटार आहेत हो हो हो हां तुम्ही मग तुम्ही आ ताई आता तुम्ही नेहमीचं गिऱ्हाईक आम्ही असं का मग भाव जास्त लावू का तुम्हाला हां तुम्ही नेहमीचे येणारे दुकानावर हो की नाही नाही का नेहमीचे गिऱ्हाईक हा

ताई एक तुम्हाला विनंती आहे माझी तुम्ही आता आपण वाट्सअप तर वाटसअपवर यादी पाठवा किती किती पाहिजे तसं पा पाठवून द्या लिश तुम्ही वाट्सअपवर मी तुम्हाला अगदी भाव योग्य लावणार आहे बरं का त्याची काळजी नसावी तुमची अजून काय म्हणता अजून काय पाहिजे बोला सांगा पटापट म्हणजे तुम्हाला अजून काय विचारायचं आहे हो कांदे अहो दुकान आहे कांदे बटाटे आहे माझ्याकडे पुष्कळ गिऱ्हाईक येतात असे तर त्या भाज्या मी चांगल्या ठेवते इतर ठिकाणच्या अशा कुठल्याही भाज्या ठेवत नाही मार्केट याडला वरून आमचे जातो रोजचा ताजा माल येतो आमच्याकडे बरं का शिळा माल बिलकुल राहत नाही तुम्हाला आता माहिती आहे की नाही तुम्ही आता बऱ्याच वर्षाचे भाज्या घेतात आहे आणि भावा भावात कधी आहे का भावात कधी आहे का आमची घासघीस तुमच्यासाठी तर नाहीच

हां हो का कोथिंबीर पाहिजे का कोथिंबीर लसूण कोथिंबीर आणि ताई सध्या प अळूचे पानं खूप छान आलेले आहेत हो वड्याची पानं आहेत भाजीची पानं आहेत ते पण पाठवून देऊ का पानं देऊ पालक चुका काही अजून पालेभाज्या घ्या

बरं बरं पाठवते धन्यवाद ताई